हो आजकाल बऱ्याच महिला खेळात सामील होत आहेत जसे की कुस्ती वेटलिफ्टिंग अजून बॉडी बॅडमिंटन बॉक्सिंग क्रिकेटमध्ये सुुद्धा सगळ्याच खेळात आपली मुली एकदम चांगली कामगिरी करत आहेत पण मला पी व्ही सिंधू मीराबाय चानू मेरी कॉम आणि सायना नेवाल यांच्यासारख्याच महिला लगेच आठवतात भारतामध्ये आधी मुलींना खेळत खेळात तितकं प्रोत्साहन मिळत नव्हतं पण आता ती परस्थिती बदलते आहे सरकारकडून खेलो इंडिया ऑलंम्पिक मिशन अशा योजनासुद्धा सुरू होत आहेत शाळा कॉलेजात पण मुलींना खेळात सहभागी करून घेतलं जातं माझ्या मते अजून थोडं जास्त लक्ष द्यायला हवं कारण की गावाकडच्या मुलींनाही चांगलं चांगलं ट्रेनिंग द्यायला हवे अजून चांगली मैदानं द्यायला हवीत आणि संधी मिळाली तर त्या पण जगभर नाव कमवतील असं मला वाटतं महिला खेळाडूंमुळे समाजालाही प्रेरणा मिळेल मिळते की मुलगी कुठल्याच क्षेत्रात मागे नाही असे मला वाटते म्हणून मला वाटतं की महिलांसाठी खेळ खेळातल्या संधी दिवसेंदिवस वाढतात आणि याचा फायदा भविष्यात भारताला नक्कीच होईल